हॅलो ओला मी अर्ध्या तासापूर्वी कॅब नोंदणी केली होती मी बजाज चौक येथे पेट्रोल पंप जवळ आहे मला लवकरात लवकर सेवाग्राम येथे कस्तुरबा हॉस्पिटलला जायचे आहे तर तुम्ही किती तुम्हाला किती वेळ लागेल यायला ते मला सांगा